आयुष्यात एकदा तरी गेलं पाहिजे असं कोणतं ठिकाण आहे मला तर वाटतं आयुष्यात जगताना स्वर्ग आपण ज्याला म्हणतो असे म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले याच्यामध्ये राजगड आहे रायगड आहे शिवनेरी आहे जंजिरा आहे विजयदुर्ग आहे लोहगड आहे सज्जनगड आहे अजून म्हणलं तर हरीश्चंद्रगड आहे इतकी विशाळगड आहे या गडकिल्ल्यांवर एकदा गेलात का तुम्ही अबाबा बाबा खरंच मी शब्दात आणि वाक्यात आणि ही कशात वर्णनच करू शकत नाही अशा आपल्या महाराजांचा इतिहास आणि ही गडकिल्ले आणि या गडकिल्ल्यांमध्ये गेल्यावर एक वेगळं आपल्याला वाटतं की अरे काय कशी लढले असतील आपले महाराज म्हणजे खरंच आपण आपल्या संस्कृतीशी रिलेटेड अशा ठिकाणी गेलं पाहिजे नाही ओ फिरायला जाणं म्हणजे काही मला त्यात विरोध नाही पण आपण आपल्या महाराजांच्या गडकिल्ल्यांवर जर का गेलो तिथलं थोडंसं संवर्धन जर का केलं गडकिल्ले स्वच्छता जर का राखली गडकिल्ल्यांचा इतिहास आपण जर का जाणून घेतला तर किती छान आहे हो हे सगळं आणि त्यातल्या त्यात आपल्या सगळ्यांना माहिती पराक्रमे पराक्रम अजून महाराजांनी पूर्ण मराठा सत्तेचा विजय केला आणि शिवाजी महाराज हे आजच्या काळात एक रोल मॉडेल बनलेले आहेत म्हणजे प्रत्येकाने महाराजांचा फोटो पुढं ठेऊन जर का लढलं आणि प्रत्येकाने नाही मी शिवाजी महाराजांच्या वाटेवर चालणारा माणूस आहे मी शिवाजी महाराजांचा योद्धा आहे शिवाजी महाराज हे इतकं प्रत्येक वाङ्मयातील प्रत्येकामध्ये आपल्याला असं दिसून येतं की नाही बाबा मी या मी जगणार कशासाठी माझ्या संस्कृतीसाठी मी जगणार माझ्या संस्कृतीसाठी माझ्या धर्मासाठी धर्मासाठी झुंजावे झुंझोनी अवघ्यासी मारावे मारिता मारिता घ्यावे राज्य आपुलें असं समर्थ म्हणाले आहेत त्याप्रमाणे आपण फिरायला वगैरे जाताना अशाच ठिकाणी गेले पाहिजे